आम्ही आमच्या बागेत कंपोस्ट खप खत नक्कीच वापरतो रोपांच्या वाढीत कंपोस्टची खूपच छान मदत होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केमिकलरहीत कंपोस्ट खत असल्यामुळे ते आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगलं असतो कंपोस्ट खत करताना आम्ही बहुतेक घरातला जो काही अन अन्न असेल किंवा जे काही घरातला कचरा असेल तो सगळा एका खड्ड्यात मातीत एकत्र करून ठेवतो त्यासाठी मोठा खड्डा तयार करून ठेवतो आणि साधारण एक आठ पंधरा दिवसांनी त्याचं खत झालं की ते खत आम्ही वेगवेगळ्या झाडांना घालतो तसंच कंपोस्टमुळे झाडाची वाढ नक्कीच खूपच छान होते त्या झाडं बहरतातही त्याची फळंही खूप छान येतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण घरी केलेलं रोप त्याची आलेली फळं ती खाताना एक वेगळाच आनंद असतो कंपोस्ट खत हे आपण घरी केलेलं असतं किंवा क कमी प्रमाणात असतं त्यामुळे त्याचा तोटा एवढाच आहे की शेतीला कंपोस्ट खतावर फक्त अवलंबून राहता येत नाही त्याच्या जोडीला त्यांना केमिकलयुक्त खतं ही वापरावी लागतात नाहीतर खत कमी पडल्यामुळे त्यांचं अन्न अन्नधान्य नीट येणार नाही पोसलं जाणार नाही त्यामुळे कंपोस्ट खताबरोबर कधीकधी केमिकल खतं वापरणं हे अनिवाार्य होते